भा रा भागवत यांची फास्टर फेणे ही पुस्तक मालिका आहे ती मला खूप आवडते या मालिकेमध्ये बणेश फेणे या मुलाचं वय एकोणीस वर्ष असूनसुद्धा घरात चोरी झाली गुन्हेगारी झाली तर कोणत्याही शस्त्राचा वापर न करता आपल्या बुद्धीच्या भरवशावर कसं गुन्हेगारी आहे किंवा गुन्हा आहे तो सिद्ध करण्याचं काम आहे ते या मालिकांमध्ये किंवा या पुस्तकांमध्ये आहे या मालिकेचे एकूण नऊ भाग आहेत ते मी वाचले आहेत मला ही मालिका आवडण्याचं कारण म्हणजे गुन्हेगारी किंवा एखादं गूढ असेल किंवा समस्या असतील तर ते प्रसंग कसे शोधले जातात ह्या अशा प्रसंग मला आवडतात किंवा माझी त्यामध्ये आवड आहे मला असे थ्रिलर आहेत त्या भूमिका पाहायला खूप आवडतात म्हणून ही मालिका आहे ती माझी जास्त आवडीची आहे आणि याच्यामध्ये कोणत्याही शस्त्राचा किंवा इतर जरी गुन्हेगार असला तरी त्याला कोणत्याही प्रकारची हानी न होता बुद्धीच्या मते आपल्या कायद्यानुसार त्याला कशी शिक्षा भेटेल तर ही ह्या मालिकेंमध्ये आवर्जून उल्लेख केलेला आहे त्यामुळेच हे पुस्तक मालिका आहे फास्टर फेणे ही माझ्या आवडीची आहे